हॅलो रामायण रेस्टॉरन मी मारुती वांड्रे बोलतो मी तुम्हाला काल ऑर्डर दिली होती की आज सायंकाळी सहा वाजता मला जेवण पाहिजे होतं त्यामुळे मी जो तुम्हाला पत्ता दिलेला आहे तो त्या पत्त्यावर तुम्ही ती ऑर्डर न पाठवता मी तुम्हाला नवीन पत्ता देतो त्या ऑ पत्त्यावर तुम्ही ऑर्डर पाठवा माझा नवीन पत्ता आहे मारुती वांड्रे वागापूर रोड वैशालीनगर यवतमाळ या पत्त्यावर तुम्ही मला ती ऑर्डर पाठवून द्या